घरात बसून खेळायचे स्थानिक खेळ आम्हाला खेळायला आवडायचे आणि अजूनही आम्हाला ते खेळ खेळायला आवडतात जसे की लूडो हे लूडो हे कोविडकाळात सर्वात जास्त प्रसिद्ध केल् झाले होते कारण लूडो सर्वांना खेळायचं काहीच माहीत नव्हतं सगळे घरी बसून होते तेव्हा लूडो हा गे खेळ खेळण्यात जास्त येत होता मोबाइलवर हा गे खेळ खेळत होते लूडो आणि कॅरम कॅरमसुद्धा आपण खेळू शकतो कॅरममध्ये कॅरम तर सर्वात ज जुना आणि प्रसिद्ध असलेला स्थानिक खेळ आहे जो जो की खेळण्यात खूपच मजा येते त्याच्यात राणी र राणी आणि अशी असते ती क सर्वांना जिंकायचीच असते दुसरं म्हणजे बुद्धिबळ बुद्धिबळ हा तर बुद्धिचा गेम खेळ असून हा खेळ ज्यांना बुद्धी असते तेही जास्त खेळू शकतात कारण हा गे आणि हा गेम हे का हे काही लोक एकेठायी बसून आपण खेळू शकतो दुसरं म्हणजे घरात राहून आपण सापशिडी सापशिडी तर सर्वांनाच माहीत असलेला जुना खेळ आहे तो तोही तोही खेळ आपण खेळू शकतो सापशिडी तर खूप जुना असलेला आणि लहान मुलांपासून ते मोठा माणसांपर्यंत सुद्धा हे गेम खेळता येतात आणि सर्वात उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळण्यात येणारा सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे नवा व्यापार हा तेव्हा नवा व्यापार हा खेळ तेव्हा खूपच प्रसिद्ध असलेला आता तो जास्त उपलब्ध नाही आहे कुठे पण तो खेळ आम्ही लहानपणी खूप खेळायचो त्यात नवा व्यापार कसा करायचा हे शिकवले जायचे त्यात आम्ही लहानपणी नोट्स त्याचे पैसे पैसे आम्ही ल वह्यांच्या पुठ्ठ्यांना जोडून वगैरे त्याचे बनवायचो तो खेळ सर्वात प्रसिद्ध होता त्या काळात आणि सर्वांना आवडायचा हा खेळ आम्हीसुद्धा तो खेळ यावेळी खूप शोधला आम्हाला भेटलाही त्याला आता महाराष्ट्र व्यापार म्हणून ओळखण्यात येतो दुसरं म्हणजे गोट्या गोट्या तर मुलांचाच जास्त करून मुलांसाठी ला मुलांसाठी जास्त करून हा प्रसिद्ध असलेला खेळ आहे लहान मुलांना ते मोठ्या मुलांपर्यंत गोट्या हा खेळ खेळण्यात येतो आणि जर घरात असेल वय त्यांची वयं नऊ दहापर्यंत असेल तर मुलं लपंडावसुद्धा घरी खेळू शकतात ज्यांचं घर मोठं आहे गावीसुद्धा आपण असे गेम खेळू श खेळ खेळू शकतो लपंडाव हा खेळ तर घरात नाही तर घराच्या थोडंसं बाहेर ही खेळण्यात येतो दुसरं पत्ते पत्तेसुद्धा खेळतात पुरुषांमध्ये पत्ते हा गेम खेळ गे ऊ ऊ ऊ खूप प्रसिद्ध आहे पत्ते हे खेळ तीन पत्ती असे मूल आता सध्या मुलींना हा गेम ए खेळ येतो तीन पत्ती असा खेळ खेळण्यात येतो आणि असे खूप खेळ प्रसिद्ध आहे रमी तीन पत्ती असे गेम असे खेळ खेळण्यात येतात आणि दुसरं म्हणजे अक्सर लहान लहान असताना आपण हे खेळ खेळल्यामुळे आपल्याला आता थोडंसं त्या खेळाची खूप आठवण येते जसं की सर्वात जास्त शाळेत खेळण्यात येणारा नाव फूल फळे हे हा खेळ आणि दुसरं म्हणजे चोर पोलीस हा खेळ हा खेळ लहानपणी सर्वांनीच खेळला असेल हे मला माहीत आहे कारण का चोर पोलीस सारखा गेम अजून खेळ अजून कुठे खेळलाच नव्हता आणि अद आता हा खेळ खूप कमी प्रमाणात दिसण्यात येतो कारण आता हे इंग्लज इंग्लिश शाळेमुळे असे खेळ उपलब्ध नाही आहेत आणि मराठी शाळेमध्ये खेळत असतीलच असे खेळ मला असं खात्री आहे